नमस्कार सर मी रुद्रा असोशियट्समधून बोलत आहे लास्ट मंथमध्ये आम्ही आमच्या लँडलाईनचे ऑफिस लँडलाईनचे बिल ऑनलाईन पेमेंट केले होते पण काही कारणास्तव दोन तीन वेळा ते बँक ट्रान्झॅक्शन फेल्युअर झालेलं बट एक ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे पण या महिन्यामध्ये आम्हाला जे बिल आलेलं आहे त्यामध्ये लास्ट मंथ ड्यू दाखवत आहे आणि या महिन्याचं पण बिल आलेले म्हणजे आम्हाला टोटल दोन बिले आलेले आहेत बट ॲक्चुअलमध्ये आम्ही एक बिल पे केलेला आहे तर मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही सिस्टीममध्ये चेक करून मला सांगू शकाल का मग की माझे बिल पेंडिंग झाले कम्प्लीट झालेले आहे की खरोखर ते पेंडिंगवर आहे यासाठी मी तुम्हाला माझा ग्राहक क्रमांक देत आहे पाच तीन दोन चार दोन एक आणि मी सात नऊ सात दोन आठ दोन तीन वेळा शून्य नऊ या मोबाईल नंबरवरून हे पेमेंट केले होते आमच्या ऑफिसचा ॲड्रेस आहे ज्ञानेश्वरी अपार्टमेंट विद्यानगर हाऊसिंग सोसायटी सिव्हिल रोड सांगली प्लीज मला लवकरात लवकर या संदर्भात माहिती कळवा आणि जर पेमेंट ड्यूव असेल तर मला ते लवकरात लवकर भरून मला नो नो ड्यूस सर्टिफिकेट हवं होतं आपल्याला बी एस एन एल ऑफिसकडून माझ्या जी एस्टीसंदर्भात हे मला गरजेचं आहे आणि माझ्या बँक स्टेटमेंटनुसार तर माझ्याकडून पेमेंट गेलेलं आहे त्यामुळे त्याची एक प्रत मी तुमच्या तुमच्या मेल आय डीला पाठवत आहे तुम्ही क्रॉस वेरीफाय करू शकता आणि ल इथून पुढे माझी सर्व पेमेंटचे ऑनलाईन होतील त्यामुळे तुमच्या सिश्टीमला तशी तरतूद करून ठेवा जेणेकरून हा डाटा मिसम्याचचा इशू इथून पुढे येणार नाही आपल्याला धन्यवाद अजून एक सर माझे नवीन जे बिल आले आहे ते कमी करून मिळावे अशी माझी इच्छा आहे त्या संदर्भात नवीन बिलाचे फोटो जुन्या बिलाचे फोटो आणि माझ्या बँक स्टेटमेंटचा एक फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअप करत आहे थँक्यू